नवशिक्या बाईकर्सच्या काही सामान्य चुका म्हणजे ते योग्य प्रकारे गेअरचा गिअरचा वापर करत नाही त्यांचा वेगावर न् कधीच नियंत्रण नसतो त्यांना वेग म्हणजे खूप छान वाटते आहे पण तेही खूप आपल्या जीवनासाठी धोकादायक आहे हे नवशिका बाईकर्सच्या लक्षात येत नाही पण त्यांनी वेगावर नियंत्रण केला पाहिजे अपुरे प्रशिक्षण आणि त्यांना जास्तकरून बाइक चालवण्याचा सराव नसतो रस्त्याच्या परिस्थितीकडे ते दुर्लक्ष करतात ते त्याच्या वेगावर नियंत्रण नसल्यामुळे असे होते योग्य सिग्नल न देणे आणि आरशांचा वापर न करणे ही त्यांची मोठी चूक ब्रेकिंगची योग्य पद्धत ते वापरत नाहीत कोणत्या नियंत्रांचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे म्हणजे त्यांनी हेल्मेट आणि सुरक्षा गियर हेल्मेट आणि आवश्यक सुरक्षा गियर नेहमी घालावा ड्रायविंग परवाना नेहमी सोबत ठेवावा नोंदणी कृत वाहन त्यांनी वापरले पाहिजे त्यांना त्यांच्याजवळ त्यांचा विमा स्वतःचा आणि त्यांच्या गाडीचा देखील असला पाहिजे वेगाची मर्यादा याच्यावर त्यांनी नेहमी संयम ठेवला पाहिजे ट्रॅफिक सिग्नलचा त्यांनी नेहमी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे दोन बाईकच्या मध्ये किंवा कोणत्याही वाहनांच्या मध्ये त्यांनी योग्य अंतर बाळगलं पाहिजे दारू पिऊन गाडी न चालवणे गाडी चालवताना फोनचा वापर न करणे लेनचे नियम नेहमी शिस्तीत त्यांनी पालन केले पाहिजे